यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाहतुकीसाठी जास्तीत जास्त बसेस ट्रॅव्हल्स आणि रोडवेज रोडवरती चालणारी जी साधनं जी आहेत तेच आहेत यवतमाळमध्ये रेल्वे वाहतूक नाही आहे विमानतळ नाही आहे रेल्वे वाहतुकीसाठी जर जायचं असेल तर यवतमाळवरून वर्धेला जावे लागते वर्धेवरून रेल्वे पकडावी लागते त्याचप्रमाणे विमानतळासाठी जर यवतमाळवरून नीअर नीयरेस्ट कुठलंही एअरपोर्ट असेल तर ते आहे नागपूर नागपूरला जाऊन तिथनं त्यांना फ्लाईट पकडावी लागते यवतमाळ जिल्हा थोडा मोठा जरी असला तरी पण इथे जास्तीत जास्त साधने जे आहेत ते पर्यायी म्हणून रोड रोडवेज आहेत आणि सर्वसामान्य माणसाला साधारण परवडण्यासारखे आहे बसेस आहेत आटो आहेत टॅक्सी आहेत अशाप्रकारचे